हॅलो साई रेसिडेसी आहे का हां सर मी स्वप्नील बोलत आहे कारण मी एक ऑर्डर केली होती आपल्याकडनं सर पनीरची भाजी आणि तीन तंदुऱ्या ऑर्डर केलेल्या होत्या तर आपला जो डिलिवरीबॉय आहे अक्षय त्यानी ऑर्डर तिथनं पिकअप केली पण इथपर्यंत अजून माझ्यापर्यंत आला नाही सर का अर्धा पाउण घंटा झालेला आहे तर यासाठी तुम्ही मला त्याचा नंबर वगैरे देता का सर दुसरा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे नाही तर तुम्ही कॉन्टॅक्ट तुमच्याकडनं जर कॉन्टॅक्ट होत असेल तर तुम्ही एकदा कॉन्टॅक्ट करा आणि मला एक कॉल किंवा मॅसेज करून तुम्ही कळवा सर हे ठीक आहे हां सर चालंन सर ओके सर थँक्यू